खूप सुंदर प्रवास झाला होता काळजी भरपूर घेतली आणि जास्त अतिवेग गाडीचा पण नव्हता चाळीस पन्नास असेल एवढी स्पीड त्याच्यावरही नाही आणि मध्ये मध्ये पावसाचे वातावरण होते प्रवाशांची तयारी आधीच केलेली होती बाईकची सर्व्हिसिन असेल टायर असेल कोकणातील वेगवेगळ्या घडामोडी व थोडंफार खाण्याची साहित्य घेतलेले पहाटे पाच वाजता आम्ही निघालो होतो धाराशीववरून सकाळचा गार वारा ओसांडून आम्ही वाहणारी झाडे असेल निवांत रस्ते शांत वाहतूक एकदम असेल सर्व खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण होते